साधारण दोन हजार एकवीस ते बावीस या कालखंडामध्ये मी ॲग्रोवन या पुरवणीमध्ये सदर लेखन केलेलं आहे आणि हे लेख देताना जरी तीनशे शब्दांचाच तो लेख असेल तरी मी त्यासाठी त्यावर आठवड्याभर त्यावर चिंतन केलेलं असायचं अनेक पुस्तकं मी त्यासाठी वाचलेली असायची अनेक संदर्भ वाचलेली असायची त्यामुळे तो एक अभ्यासपूर्ण असा ललित लेख माझा तयार व्हायचा साधारण वर्षभरात माझे पन्नास ते बावन्न लेख मी लिहिलेले आहेत आणि याला अत्यंत सक्षम अशी उदाहरणांची जोड देऊन ते लेख मी अर्थपूर्ण असे बनवलेले आहेत आणि कमलाकर आबादेसनी यांच्या लिखाणावरून प्रभावित होऊन मी माझं लिखाणाची जी वाट आहे ती निवडलेली आहे थोडंसं त्यांच्यासारखं लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही पुरेसा वाव आहे सुधारणेसाठी आणि हे लेख ज्यावेळेस प्रकाशित झाले सकाळमधून तेव्हा ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही पुरवणी पोचत असते ॲग्रोवनची आणि अगदी कधी सिंधुदुर्गहून कधी साताऱ्याहून कधी कोल्हापूरहून कधी उस्मानबादहून असे अनेक फोन किंवा ईमेल मला यायचे की तुमचं लेखन जे आहे ते आम्हाला अत्यंत आवडतं आहे आणि ते तुम्ही लिहित राहा जर काही कारणास्तव एखाद्या आठवड्यात जर माझा लेख प्रकाशित झाला नाही तरीही मला अनेक वाचकांचे पत्र यायची की तुमचा लेख या आठवड्यात का नाही आला तर तो यावा अशी आमची इच्छा आहे अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया या लेखनाच्या निमित्ताने मला मिळालेल्या आहेत की ज्या प्रतिक्रियांमुळे माझी ऊर्जा जी आहे लिखाणाची ती वाढलेली आहे मला प्रेरणा मिळालेली आहे आणि कुठेतरी एक मनस्वी असा आनंद मला आहे की थेट वाचकांचे मला फोन येतात प्रतिक्रिया येतात ईमेल येतात आणि आपण या ये हृदयीची ते हृदयी असा संवाद मी या निमित्ताने लोकांशी साधू शकले हा एक जो आनंद आहे तो वेगळाच असा आनंद मला या लिखाणाने दिलेले आहे आणि त्याचप्रमाणे अनेक वाचकांसोबतच काही माणसं आहेत की ज्यांनी माझ्या लिखाणाला प्रोत्साहन दिलेलं आहे उत्तेजन दिलेलं आहेत त्यात नाशिकचे सुप्रसिद्ध कवी संवेदनशील साहित्यिक म्हणून ज्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार ज्यांच्या बालकविता संग्रहाला मिळालेला आहे ते कवी विवेक उगलमुगले हे एक पितृतुल्य असं व्यक्तिमत्त्व आहे माझ्यासाठी एक ते श्रद्धास्थान आहे त्यांनीही वारंवार मला लिहिण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे माझा हात जो आहे लिहिता ठेवण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केलेला आहे